सर्व विद्यार्थी शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेतात किंवा ठराविक मार्ग निवडतात असं म्हणणं योग्य नाही काहीजण कौशल्य आधारित शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात जातात तर काही जण आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवतात काही जण आपल्या आवडीनुसार खेळ किंवा स्टार्टअप्समध्ये करियर करतात प्रत्येकाची वाट वेगळी आणि ती त्याच्या परिस्थितीवरच अवलंबून असते